नमस्कार मी एम एस ई बीला फोन केला आहे ना हां हां अहो मी ना शिरगांवमधून बोलत आहे भुर्के माझा पत्ता सांगू का हो हो शिरगाव गणेशवाडी हां रत्नागिरी हो हो काय झालं म्हणताय ओ आमच्याकडे ना सकाळपासून आमचं लाईट गेलेला आहे

नाही हो हो सकाळपासून गेला आहे फक्त आमच्याच घरातला गेला आहे बाजूच्यांकडे शेजाऱ्यांकडे वगैरेसुद्धा बघितलं मी त्यांच्याकडेसुद्धा लाईट गेलेला आहे तुम्ही प्लीज येता का लवकर अहो माझी खूप कामं खोळंबली आहेत आणि सर सकाळपासून लाईट गेल्यामुळे काही म्हणजे काहीच करता येत नाही आज आणि कामाचा वार माझं खूप काम आहे ओ माझा लॅपटॉप चालू होत नाही त्याची चार्जिंग संपत आली आहे आणि फोन आता तुम्हाला फोन करून मी बोलते आहे तुमच्यासोबत त्याची पण चार्जिंग संपत आलेली आहे तो तर डिशचार्ज आहे आणि नेमकं आमचं टाकीतलं पाणीसुद्धा संपलं आहे म्हणजे आम्हाला पंपसुद्धा चालू करता येत नाही आहे एवढं सगळं तुम्ही लाईट गेल्यामुळे झालेलं आहे बघा जरा प्लीज काय काय म्हणता माणसं कमी आहेत कुठे गेली आहेत एवढी सगळी माणसं काय सुट्टीवरती आहेत की काय नाही का अच्छा दुसरीकडे कुठे तरी आहेत का काय आहे दुसरीकडे हां हां हां अच्छा झाडं वगैरे पडली आहेत का कशामुळे ते हां हां हां काल भरपूरच पाऊस पडला ना म्हणून सगळीकडे झाडं पडली असणार मग तिकडे पण लाईट गेला असेल ना अच्छा अच्छा तिकडे गेली आहे का पण बघा ना ओ सकाळपासून मग लाईट नाही आहे सगळंच माझं काम थांबलेलं आहे तुम्ही प्लीज बघा ना अच्छा मग मी कधी करू तुम्हाला फोन थोड्या वेळाने करू का पाच मिनिटांनी वगैरे नको का मग अच्छा अर्धा तासाने करू ठीक आहे ठीक आहे काय म्हणता तुम्हाला फोन नंबर हवा आहे हां हां तुम्ही याच फोन नंबरवरती नका करू दुसरा फोन नंबरवरती करा कारण का या फोनची चार्जिंग पण संपत आलेली आहे हां हां घेता का नंबर हां घ्या एट सिक्स सिक्स नाईन वन फोर हां यावरती केलात तरी चालेल ठीक आहे चला केलेलं तर आहे आता अर्धा तास पण होऊन गेला यांना फोन करून परत एकदा फोन करून बघते हां हॅलो सर ओ मी तुम्हाला फोन केला परत तुम्हाला आठवण करून द्यायला तुम्ही येणार होतात ना अजून काही आमचा लाईट आलेला नाही आहे काय झालेलं आहे काय कळतच नाही आहे हां हां मघाशी मी केलेला बघा भूर्के म्हणून लिहिलेलं असेल तुमच्याकडे हो हो कधीपर्यंत पाठवताय चालेल चालेल नक्की कळवा हां मला ठीक आहे आज आलात तरी चालेल